मोठ्या कृषी उद्योगांच्या स्पर्धेचा खेडोपाडीच्या लहान शेतकऱ्यावर हेक खूप कष्टदायक प्रभाव पडत असताना आपल्याला दिसते कारण मोठ मोठे कृषी उद्यो उद्योजक जे आहेत ते डायरेक लहान पातळीच्या शेतकऱ्यांसोबत संवाद न साधता जे मोठे मोठे व्यापारी आहे त्यांच्याशी संवाद साधतात आणि जे काही त्यांच्या समस्या आहे ते लहान शेतकऱ्यांपर्यंत न न पोहोचल्यामुळे त्यांच्या स्पर्धेचा जो प्रभाव आहे तो लहान शेतकऱ्यांवर पडतात